ओला सर्व्हिसेस हां माझं नाव संजय आहे आणि मी वर्धा येथून बोलत आहे ओके वर्धा येथून रामनगर येथून बोलत आहे माझी एक वाजता ट्रेन आहे चेन्नईसाठी आणि रात्री एक वाजता ट्रेन आहे माझी चेन्नईसाठी आणि मला साडेबारा वाजता वर्धा स्टेशन येथे पोहचायचं आहे तर मला हे विचारायचं होतं की तुमची जी ओला आहे ती या एरियामध्ये उपलब्ध असणार आहे का साडेबारा वाजता जेणेकरून मला साडेबाराच्या आतमध्ये तिथे मला वर्धा स्टेशन इथे पोहचायचं आहे तर तुम्ही सांगू शकता का की साडेबारा वाजता तुमची कुठली ओला सर्व्हिसेस इथे मला मिळणार आहे की नाही जर तुमची सर्व्हिस मला मिळणार असेल तर पेमेंट मी करू इच्छितो कारण की मला जाणं आवश्यक आहे तर तुम्ही मला सांगा की तुमची जी ओला सर्व्हिस आहे ती मला मिळणार आहे की नाही